ओला ऑफिसमध्ये फोन लागला आहे का मी कोल्हापूर सी बी एसपासून ते कागल एस टी स्टँडपर्यंत कॅब बुक केली होती त्याचे पैसे साडेपाचशे रुपये होतात परंतु माझ्याकडे कार्ड किंवा यू पी आय पेमेंट अवेलेबल नाहीत आत्ता माझ्याकडे पा पाचशेच्या दोन नोटा आहेत आणि माझ्याकडे सुट्टे पैसे पण नाही आहेत फक्त जे माझे ड्रायव्हर कोण असतील त्यांना विचाराय विचारा की त्यांच्याकडे सुट्टे पैसे आहेत का मी स्पॉटवरती पोहोचल्यानंतर बाकीचे पैसे म्हणजे पैसे वेळेवरती देतो